हां हॅलो हॅलो बोला हां हां बरोबर बोला हां आपलं हॉटेल ॲक्चुअली सीफूडसाठीच फेमस आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सीफूड्स मिळतात मॅडम तुम्हाला काय हवं होतं हां कोळंबी आहे ना आपल्याकडे कोळंबीमध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे फ्राय येतं करी येते अजून सुकी केलेली येते ड्राय ग्रेव हां बोला हां रवा फ्राय येतं ना आपल्याकडे रवा फ्राय ॲक्चुअली आपला स्पेशल आहे कोळम कोळंबीमध्ये रवा फ्राय आपला एरियामध्ये पूर्ण फेमस आहे लोकं लांबून लांबून दा आपल्याकडे ते खाण्यासाठी कोळंबी मसाला कोळंबी मसाला पण येतं तुम्हाला फक्त ते तुम्हीला सांगायला लागेल आम्हाला तुम्हाला कसं हवं आहे तिखट हवं आहे की म्हणजे स्पायसी हवं आहे की मिडीयम हवं आहे डिशचं असं आहे आता इथे जे तुम्ही कोणतीही डिश ऑर्डर करा मच्छीमध्ये सीफूडची इथे जे रेट्स आम्हाला मच्छी घेताना मिळतात त्याच्यावर डिपेंड असतं कारण रेट्स चेंज होत असतात प्रत्येक वेळला मच्छीचे कधीकधी खूप जास्त वाढतात त्याच्यामुळे मग आम्ही ते त्याच्यावर डिपेंड ठेवतो मी तुम्हाला सांगतो तरी पण अंदाजे एक डिश तुम्हाला एक दोनशे अडीचशेपर्यंत मिळून जाईल पण थोडेसे पदा हां बोला बोला हां तेच म्हटलं ना मी की एक अडीचशेपर्यंत वगैरे तुम्ही पकडून चाला कोणतीही डिश पण त्याच्या पुढे थोडे फार पन्नास एक रुपये वाढू शकतात कारण आम्हाला पुढे बघावं लागतं की नक्की आम्हाला कितीला ते ती गोष्ट पडते त्याच्यावरनं आम्ही फायनल करतो त्याची प्राईज आम्ही तसं मेंशन पण केलं आहे त्या कार्डवर ठीक आहे चालेल फक्त तुम्ही आम्हाला थोडं आधी ऑर्डर करा नाहीतर काय होईल तुम्हाला ते वेळेत मिळणार नाही कारण आपण जे काय असेल ते फ्रेश देतो ते आधी स्टोअर करून नाही ठेवलं जात आपल्याकडे त्याच्यामुळे त्याची जरा ऑर्डर आधी केलीत तर तुम्हाला वेळेमध्ये भेटेल तुमच्या गोष्टी ठीक आहे चालेल चालेल फक्त आहे ना हॅलो तुम्ही आहे ना एक काम करा तुम ऑर्डर देताना थोडी आधी पण करा आणि आम्हाला थोडासा वेळ लागेल करायला किंवा कारण आज थोडंसं जास्त आमच्याकडे गर्दी आहे त्याच्यामुळे आधीच खूप जास्त ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळे थोडंसा वेळ लागू शकतो थोडंसं तुम्ही जर आम्हाला ॲडजेस्ट केलंत न तर तुम्हा लोकांना छान टेस्ट किंवा तुमच्या फूडकडे पण आम्ही थोडं जास्त लक्ष देऊ शकतो ते थोडंसं थोडं कोऑपरेट कॉऑपरेट करा आम्हाला म्हणजे हां सुकी मच्छी हां सुकी मच्छी पण अवेलेबल आहे की आपल्याकडे ते पण भेटेल हं भेटतील ना तुम्ही फक्त मला आधी सांगा कारण सुकी मच्छी खूप रेअर बनवतो आपण त्याच्यामुळे ते आधी सांगा आता ते पैसे आपण दीडशे रुपये पर प्लेट घेतो सुक्या बोंबीलचे ठीक आहे मग सांगा मला कसं काय ते पण थोडं आधी सांगा एवढंच फक्त ठीक बाय